शेती हा व्यवसाय विकसित करण्यासाठी आम्हाला असं वाटते की प्रत्येकाला विहिरी मंजूर करून दिल्या पाहिजेत आती आणि शेतीमधून निघणारं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि इथं मार्केट अवेलेबल करून दिल्या पाहिजेत